मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतच सूचना फलक इत्यादी जसं की पुस्तकं वह्या पुस्तकंसुद्धा मराठी भाषेतच असतात आणि मराठी भाषकाला मेन प्रॉब्लम मेन अडचण ही असते की जर तो बाहेरच्या देशामध्ये गेला तर त्याला मराठी शिकल्यामुळे त्याला तिथली जी मेन भाषा आहे लँग्वेज आहे ती त्याला बोलता येत नाही आणि आजकाल तर इंग्रजीचा प्रभाव एवढा झालेला आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळासुद्धा आहेत त्या पण बंद झालेल्या आहेत कारण इंग्लिश जास्त मत महत्वाचं झालेलं आहे इंग्रजी बोलण्यामध्ये भरपूर अडचण येते जे मराठी मीडियममधून शिकलेले आहेत आणि प्लस बाहेरगावी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला मराठी येत असल्यामुळे तुम्हाला त्यांची जी लँग्वेज आहे ती बोलता येत नाही एकदम प्रॉपर वेमध्ये आणि मेन म्हटलं तर शाळांचं की जे पण शाळा ज्या आता बंद झालेल्या आहेत बिकॉज तिथे मराठी लँग्वेजला जास्त महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे तर त्यामुळे सरकारने तिथे लक्ष दिलं पाहिजे मराठी जी भाषा आहे ती आधुनिक काळापासून चालत आलेली आहे ही खूप जुनी भाषा आहे ती विलोप व्हायला नाही पाहिजे मराठी ही आपली मूळ भाषा आहे इतिहासापासून पुरातन काळापासून ही भाषा चालत आलेली आहे मराठी भाषेचे जे भाषक आहेत त्यांना खूप अडचणी येतात या इंग्रजी भाषेमुळे जे पूर्णपणे मराठीतून शिकले गेलेले आहेत ज्यांचं शिक्षण पूर्ण मराठीत झालेलं आहे त्यांना इंग्रजी बोलण्यामध्ये किंवा कुठली दुसरी लँग्वेज भाषा बोलण्यामध्ये खूप प्रॉब्लम येतो हे भरपूर प्रॉब्लम्स आहेत जे मराठी भाषक आजच्या जगात तोंड देत आहेत या गोष्टीला प्रमाण भाषा ही आपली मराठी भाषा आहे सो त्यावरती सरकारने फोकस करायला हवा लक्ष द्यायला हवं असं माझं मत आहे प्लस शिक्षण क्षेत्रातसुद्धा मराठी जे भाषक आहेत त्यांना अडचणी येतात आणि मराठी ही आपली राज्यभाषा असल्यामुळे प्रत्येकाला ती यायला हवीच त्या भाषेतील व्याकरण कसे असावे हेही आपल्याला माहिती हवे मुंबईमध्ये मराठी इंग्रजी हिंदी गुजराती या भाषेचे लोक भरपूर प्रमाणात राहतात बट प्रत्येकालाच मराठी येते असे जरूरी नाही सो मुंबईमध्ये राहणाऱ्याला तरी मराठी यावी